संतज्ञानेश्वरानी म्हटलेलं आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन संत ज्ञानेश्वरानी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वरीसारखा भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहून पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये संस्कृतचं मराठीमध्ये रूपांतर करून लोकांमध्ये मराठी रुजवण्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे परंतु जनमानसामध्ये ग्रामीण भागामध्ये जी लोकं मराठी भाषा बोलतात त्या मराठी भाषेमध्ये आता परकीय भाषांनी दुसऱ्या भाषांनी आक्रमण केलेलं आहे आणि ते आक्रमण संपवण्यासाठी आता सर्वात प्रथम पहिलीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत मराठी भाषा विषय हा सक्तीचा करणं आवश्यक आहे एवढंच नाही तर दुकानं असो दुकानावरच्या पाट्या असो यश टी महामंडळाच्या बसेस आहेत त्याच्यावरच्या पाट्या मराठी भाषेत असणं आवश्यक आहे आणि आपण बोलत असताना अधूनमधून इंग्रजी शब्द फेकले जातात ते इंग्रजी शब्द न फेकता त्याच्यामध्येच शुद्ध मराठी शब्द वापरून आपण ती भाषा जनमानसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आता बऱ्याच वेळेला आपण बोलत असताना टी वी पाहत असताना मालिका पाहत असताना त्यामध्ये जे संवाद असतात अधूनमधून इंग्रजी शब्द फेकले जातात ते इंग्रजी शब्द न फेकता त्या ठिकाणी मराठी शब्दांचा वापर करून अधिकाधिक मराठी भाषा लोकापर्यंत कसा पोचवता येईल असा प्रयत्न केला पाहिजे आणि माझी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे हे सिद्ध करण्याचं सिद्ध करणे सिद्ध करण्याची संधी प्रत्येक मराठी भाषिकाला मिळायला पाहिजे तरच ती समृद्ध होऊ शकेल